आमच्या उस्मानाबादमध्ये म्हटलं तर विविध प्रकारच्या शेतीमध्ये विविध प्रकारचे फळं लोकं घेतले जातात पण मुख्यतः म्हटलं तर गहू ऊस सोयाबीन आणि वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य असे बघितलं तर पालेभाज्यासुद्धा असतात कोथिंबीर पालक चुका हे प्रत्येकाच्या शेतीमध्ये असतातच आणि हे पिके बा शेतीमधून बाजारात जाण्यासाठी ह्याला काढलं जातं त्यान त्यानंतर हे एका मालकाला विकून ते मालकाने पूर्ण अडतीवर जाऊन त्याची प्रक्रिया विकण्यासाठी प्रक्रिया केली जाते अशी त्याची पूर्ण बाजारापासून विकण्यापर्यंत प्रक्रिया आहे